मराठी भाषा ही आपली राज्याची भाषा आहे परंतु प्रादेशिक भाषा हे तिथल्या स्थानिक भाषा असतात आणि स्थानिक भाषेमध्ये जो गोडवा आहे आम्हाला तिथल्या स्थानिक म्हणजे मायबोली आपली ती असेल त्याच्यात खूप त्यामध्ये बोलायला खूप मजा वाटते आणि तिथे आम्ही खूप त्या भाषेमध्ये रमून असतो आमचे पारंपरिक भाषा आम्ही अजून जपून ठेवतो आहे अजून जतन करून ठेवतो आहे जरी आम्ही मराठी शुद्ध बोलत असलो आमचा जरी अभ्यासक्रम मराठी असला तरी पारंपरिक भाषेवर आम्ही अजून तेवढंच प्रेम करतो